भारतामध्ये भरपूर राज्य आहेत आणि राज्य परतवे फॅशन किंवा किंवा व्यक्ती परतवे खूप प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे फॅशनची स्टाईल किंवा पोशाख शिवाय बाकीचे बाकीचा पेहेराव यामध्ये विविध खूपच व्यव विविधता आढळते म्हणूनच भारताला विविधतेत एकतेचा देश असे सुद्धा ओळखले जाते प्रत्येक देशा प्रत्येक राज्याची वेगवेगळी संस्कृती आहे ती प्रत्येकजण आपापल्यापरीने पूर्णपणे निभावत आहे आणि जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी साडी मुलींसाठी पर घागरा किंवा चुडीदार किंवा कुर्ती तसेच पुरुषांसाठी धो पूर्वी धोतर आणि धोतर किंवा विजार शर्ट आता पॅन्ट आणि शर्ट यांचा वापर केला जातो पण आजकाल पाश्चिमात्य फॅशनचा आपल्यावरती खूपच प्रभाव पडलेला आहे त्यामुळे मुलींमध्ये जीन्स आणि टॉप यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे तसेच जीन्सचे प्रमाण हे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये घालण्याचे प्रमाण दोन्हीकडेही वाढलेले आहे तर मला दोन्ही प्रकारचे फॅशन निभवायला आवडते म्हणजे आपले सांस्कृतिकही आणि हे पाश्चिमात्यही मी कपडे खरेदी करताना आमच्या आज बाजूला असणाऱ्या बाजारपेठेतून ठराविक दुकानांमधून खरेदी करते कधीकधी मॉलमधूनही खरेदी करणे पसंत करते